प्रिंसिपल सर मला तुमच्या शा स्कुलमध्ये ॲडमिशन करायची आहे माझ्या मुलांची एक पाच वर्षाचा आहे आणि एक सा एक तीन वर्षाचा आहे माझे दोन मुलगी मुलगा आहे म्हणजे ट्विन्स आहे एक मुलगी आहे नं एक मुलगा आहे के जी वनमध्ये मुली मुलगीला करायची आहे इ इंग्लिशमध्ये करायची आहे हो त्या ॲडमिशनसाठी काय काय फॉमसं डॉक्युमेंट सबमिट करायचे सर ड्रेस वगैरे युनिफॉम वगैरे कुठं इथं भेटणार आहे का शाळेतून फीस किती असेल तुमची

आणि ॲडमिशनची हॅलो सर ॲडमिशनची फीस किती भरणं पडंन मला हं अच्छा दोन हजार रुपये ठीक आहे ना सर माझं राहणं नागपूर

अच्छा नाही स्कूल बस लावणार आहे किती आहे सर ठीक आहे ना सर नाही सर बस हो ना सर हॅलो सर किती दिवसात हे सगळं फॉ फॉम सबमिट करायचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे

ह्या महिन्यापर्यंत केलं तरी चालेल ना ठीक आहे सर हो भरून ठेवा ना येस सर